आजकालच्या पिढीला फुटबॉलपेक्षा क्रिकेट जास्त आवडतो कारण की क्रिकेट हा असा खेळ आहे की जो आपण लहानपणापासून पाहत असतो की जे मोठे आपल्याहून मोठे जे मुलं असतात ते क्रिकेट खेळतं असतात आणि एका एका टीममध्ये अकरा अकरा प्लेयर असतात

कारण की क्रिकेटामध्ये त्या गड्यामध्ये उत्साह असतो की आपल्याला आपली टीम जिंकवायची आहे आणि इकडे त्या विरुद्ध टीमच्या पण गड्याला भरोसा असतो की आपल्याला आपली टीम जिंकवायचे आहे आणि ते एकमेकावर फोकस करतात आणि मन लावून जीव लावून खेळतात कारण की त्याला त्यांची टीम जिंकवायची असते आणि विरोधी पार विरुद्ध टीम पण सुद्धा त्याला पण वाटते की आमची पण टीम जितावं आणि ते पण मन लावून आपला एकूण एकाला प्रोत्साहन देतात की तू चांगली बॉलिंग करतो आहेस तू चांगली बॅटिंग करतो आहेस आणि किपींग पण चांगली करतो आहेस आणि स कॅप्टनचं काम असते की सगळ्या सोबतच्या गड्यांना घेऊन चलायचं आणि त्यांना समजून सांगायचं की तू चांगलं खेळतो आहेस तू चांगली बॉलिंग करतो आहे आणि तू तू चांगली बॅटिंग पण करतो आहेस त्याच्यामुळं आपली टीम जिंकते तू टेन्शन नको किंवा असं कॅप्टनचं काम असते सांगायचं त्याच्यामुळं जी नवीन पिढी आहे तिला क्रिकेट य त्याच्यामुळेच आवडते